उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागत असते त्यामुळे आपण वेळोवेळी पाणी पीत असतो परंतु त्याचबरोबर जर इतर काही पेय घेतले तर ते अधिक चांगले वाटते काही लोक

किंवा लिंबू पाणी पीत असतात मला तर लिंबू पाणी फार आवडते त्यासाठी फार काही गोष्टी आवश्यक नसतात

लिंबू आणि मीठ किंवा साखर यापैकी जे उपलब्ध असेल त्यानुसार लिंबू पाणी सहज बनवता येते दिवसभरासाठी दीड दोन लिटर लिंबू पाणी बनवले तर घरातील चार पाच लोकांना दिवसातून दोन वेळा तरी लिंबू पाणी पिणे सहज शक्य होते लिंबू पाणी आपल्या शरीराचे तापमान थंड राखण्यासाठी खूप मदत करते